सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचं मत व्यक्त करता येतं आणि एखादा विषय हा संवेदनशील विषय किवा कोणताही विषय हा व्यवस्थित मांडला जातो किंवा काही प्रक्षोभक अशी भाषणेही हो होऊ शकतात तर त्यासाठी आपण त्याचे जे पॉझीटीव्ह व्ह्यूज आहेत तेच बघितले पाहिजेत आणि हो मी सोशल मीडियावर फोटोज किंवा एखादा इव्हेंट किंवा एखादं केलेलं कोणतंही कार्य आहे तो आम्ही सोशल मीडियावर टाकतो आणि तनतन तंत्रज्ञानाने आम्हाला मदतच झालेली आहे की आज इथे बसल्या बसल्या आपण कोणालाही फोन लावू शकतो आपण फोनवर त्यांच्याशी बोलू शकतो इवन आपण व्हिडिओ कॉल करून त्या मान तो कसा आहे हे ही बघू शकतो आणि प्रत्यक्षात ती व्यक्ती ज्याच्याशी आपण बोलतो आहे ती कशी दिसते हेसुद्धा आपल्याला कळतं आपल्या राज्यात बसून दुसऱ्या राज्यात नक्की तिकडे आहे काय हेसुद्धा आपल्याला समजू शकतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आत्ता प्रत्येकाच्या हातात तंत्रज्ञान आहे मोबाईल आहे त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की प्रायव्हसीची भीती ही तर सळ्यांना वाटतेच तशी प्रायव्हसीची भीती ही वाटतेच